हो आमच्या भागात कुपोषण ही एक अतिशय कठीण समस्या निर्माण झालेली आहे कुपोषित लोकांचे प्रमाण खूप वाढल्यामुळे व त्यांना पोषक आहार मिळत नसल्यामुळे त्यांचे मृत्यूचे प्रमाण हे खूप वाढलेले आहे ह्यासाठी जर ही समस्या सोडवायची झाल्यास लोकांना पोषक आहार मिळणं अतिशय आवश्यक आहे यासाठी सरकारने घरोघरी पोषक आहार देणे खूप जरूरी आहे तो की आज मिळत नाही आहे तरी सरकारने याबाबतीत पोषक आहार देऊन ही समस्या सोडवावी असे मला वाटते